हां शाल्ग शाल्गर इलेक्ट्रिकल्स का हां हां हां मी बोलते आहे प्रियांका कुंभार सातारमधून हां तर मी इथे सातारमध्ये टू बी एच के असा एक फ्लॅट घेतलेला आहे तर असं घरच आहे तर तिथं मला हे करायचं आहे म्हणजे इलेक्ट्रिकलचं कनेक्शन घ्यायचं आहे हां तर हां टू बी एच के आहे

मला हॉलमध्ये दोन फॅन पाहिजे आहेत एक ए सी आणि मला ते पूर्ण हे करायचंय की चारी बाजूनी असे बल्ब वगैरे लावायचे आहेत हं आणि मेन स्विच म्हणजे मेन बल्ब पण पाहिजे मोठा आणि छोटे छोटे बाजून पाहिजेत आणि बेडरूममदेसुद्धा मला एक फॅन आणि एक ए सीची गरज आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बेडरूममदेसुद्धा मला आणि आहे बाथरूम वगैरे टॉयलेट बाथरूम आहे बाथरूममध्ये गिजरची गरज आहे किंवा तिथं गिजरचासाठी मला स्विच पाहिजे त्याच्यानंतर किचनमदेसुद्धा मला काय करायचं आहे तर हे फ्रीज वगैरे किंवा वॉशिंग मशीनसाठी एक विशिष्ट जागा हवी आहे हां तर त्यासाठी पन स्विच हवे आहेत आणि ह्याच्यातसुद्दा मला हॉलमध्ये पण आणि टीव्हीचं कनेक्शन वगैरेसुद्धा जोडायचं आहे तर त्यासाठी सुद्धा मला प्लगची आवश्यकता आहे हां मंग ते बजेट वगैरे मला न व्यवस्थित सांगा म्हणजे मला तुम्हाला ऑर्डर देता येईल त्या पद्धतीने

बर नाई नाई नाई नाई आनि ते करायचंय करायचंय मला ते पी ओ पी

चालेल चालेल त्या पद्धतीनं हां हां नाही नाही मी करणारच आहे ते सुद्धा म्हणजे तोसुद्धा प्लॅन करायचा आहे त्यामुळे त्या पद्धतीनंच मला कनेक्शन वगैरे पाहिजे आणि तुम्ही एकदा काय करा आमच्या घराला भेट द्या आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला मला प्रत्यक्षात सांगता येईल मला कोणता प्लग कुठे पाहिजे वॉशिंग मशीनसाठी कुठे प्लग आवश्यक आहे फ्रीजसाठी कुठं आहे सगळ्या तुम्हाला लोकेशन मला व्यवस्थित सांगता येईल घरातलं हां बरं हां हां हं हं हां हां बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मी लोकेशन सेंड करते तुम्ही त्या पद्धतीने या ठीक आहे ओके हां ठेवते थँक्यू